आमच्या मागच्या अंगणामध्ये बाग आहे तर त्या बागेमध्ये भरपूर प्रकारचे फुलझाडं आहेत औषधी वनस्पती आहेत मोठे मोठे वृक्षसुद्धा आहेत म्हणजे बाग म्हणलं तर मोठे मोठे नि कडुनिंबाचे वगैरे वृक्ष आहेत तर मग इतरांची मदत आम्हाला फक्त कधी लागते तर ते जे कडुनिंबाचं जी वृक्ष आहे म्हणजे जे मोठं झाड आहे तर त्याचे फांद्या तोडण्यासाठी वगैरे जे जास्त वाढतात तर ते तोडण्यासाठी वगैरे आम्हाला इतरांची मदत लागते पुन्हा मग काही खते वगैरे द्यायचे असतील काही चर वगैरे खोदायचे असतील तर त्यासाठीसुद्धा इतर लोकांची मदत लागते आम्हाला शक्यतो आम्ही घरीच करतात पण इतरच पण म्हणजे जेव्हा गरज लागत असेल तेव्हा आम्ही दुसऱ्यांकडनं त्याची मदत तर घेतो ते इतर लोकसुद्धा व्यवस्थित मदत करतात आम्हाला व्यवस्थित मोबदला त्याचा जर त्यांना मिळत असेल तर ते अगदीच मदत करतात म्हणजे जसं की खतं आणून देणं पाणी घालणं आम्ही नसू तेव्हा पाणी घालणं त्या बागेतल्या झाडांना त्याची स छाटणी करणं फुलां फुल झाडांची त्या म्हणजे त्या त्या मोसमामध्ये त्याला व्यवस्थित ठेवण्यासाठी जे काही आवश्यक असतं आणि ते आम्हाला नाही जमत तर त्याच्यासाठी आम्ही दुसऱ्यांची मदत घेतो आणि तेही अगदी आनंदाने आम्हाला त्यात मदत करतात